मराठी भाषा मराठी भाषा तर भार पुऱ्या भारतातच मराठी भाषा पसरलेली आहे पण काही काही आपण आफिस ऑफिसमध्ये जातात कोणत्या बँकेत जातात तिथे आपले मॅनेजर वगैरे राहातात ते काही काही लोक म्हणजे न हिंदी बोलतात पण भाषा तर आमची मराठी आहे पण आम्हाला तर हिंदी म्हणजे काही काही थोडं फार येतात ते तेवढं काही फार येत नाही हिंदी आम्हाला आम्ही जास्त आमची भाषा मराठी असल्यामुळे आम्हाला हिंदीच बोलता येतात पण